हॅलो हां हां बोला वि क कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी पाहिजे आहे तुम्हाला बंगलो फ्लॅट हवा होता बरं ठीक आहे हां हां हां किती किती बी एच के पाहिजे होतं वन बी एच के आणि कोणत्या एरियामध्ये हां सिटीपासून स्टँडपासून जवळ पाहिजे का कसं लोकर लोकर ए एरियामध्ये तुम्ही जॉब करता का काय करता हां कोणत्या ठिकाणी कंपनी हां तेच हां सर ते कंपनी को को कोणत्या ठिकाणी आहे एरिया काय कंपनीचा

हां हां सर तुम्हाला नक्की देऊ शकतो आमची तिथं साईट पण चालू आहे आणि देऊ शकतो तुमचं बजेट तरी काय आहे हां तुम्हाला रेंटवर पाहिजे असली तर रेंटवर देतो जर विकत घेणार असला तर विकत देतो दोन्ही हे करतो हां सर कसं फर्निशड पाहिजे सेमी फर्निशड पाहिजे पंचवीस लाखपर्यंत हां हां हां हां सहाशे स्क्वेअर फूट आहे तुम्हाला चालेल काय ठीक आहे सर कुपवाडामध्ये आहे हे तु तुम्हाला तुम्ही येऊन जाऊ शकताय का तुम्हाला लोकेशन सेंड करतो तुम्ही येऊन जाशील का बघून हां सर तुम्ही मला मी लोकेशन पाठवतो तुम्ही यायच्या आधी मला एक तास आधी इन्फॉर्म करा मग मी तुम्हाला सांगतो मग आपण भेटू आणि बोलू

हां सर हां सर तिथं तुम्हाला जसे पाहिजे तसे आपले दोन तीन स्टाईल साईट जवळजवळच आहेत तिथं नेऊन तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बघा तुम्हाला जो पसंत येईल तो मग तुम्ही सिलेक्ट करा आणि सांगा

हां तुम्हा तुम्हाला प्राईसला बजेटला बेस्टच देणार आम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त तुम्हाला कसं फर्निश पाहिजे सेमी फर्निश पाहिजे कसं तुम्हाला तुमचं एक्सपेक्टेशन काय आहे हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्या ऑफिस जवळपासून जवळ पडेल तोच फ्लॅट मी तुम्हाला देईन ओके हां ऑफिसमध्ये हां ऑफिस दहापासून सहा वाजेपर्यंत चालूच असतंय आणि तुम्ही कधी काय लागलं तर कॉल पण करू शकता सकाळी नऊपासून संध्याकाळी नऊपर्यंत कॉल करू शकता हां हां ठीक आहे ठीक आहे सं ओके बाय बाय